हा हॅलो मॅडम मी मी करजगी सर बोलतो आहे भाग्यनगर लातूर येथून आपलं जे घर आहे ना आपण मागच्या वेळेस तुम्ही जी सर्विस दिली होती पेंटिंगची त्याच्यामध्ये काय झालं आहे मॅडम आपलं जे छताची म्हणजे किचनचा वरचं जे छत आहे ना तिथं थोडंसं लिकेज आहे हो काय झालं आहे ते डॅमप्रूफ जे केलं होतं आपण तिथं जरा लिकेज आहे बघा मॅडम आणि आता पुढच्या महिन्यात पावसाळा आहे तर मला असं वाटतं आहे की तुमच्या ह्याच्याकडनं ते डॅमप्रूफ करावं आपल्याकडं काय अवेलेबल आहे का कुठला आहे पेंट आता सध्या होय ओके

अच्छा मग काय करा मॅडम मग तुम्ही उद्या किती वाजता येणार म्हणजे काय मी सकाळी दहा वाजता ऑफिसला जातो मग हा एकतर दहाच्या आतमध्ये या नाहीतर मी साडेपाच वाजता माझं ऑफिस सुटतं मी सहा वाजेपर्यंत घरी येतो तुमचा कन्विनियंट टाईम हा हा हा आणि तुमचा जो टेक्निशियन आहे ना मॅडम होय त्या टेक्निशियनला पण घेऊन या मागच्या वळेसं तुमचा टेक्निशियन खूप चांगला होता अशीच ही एक केस होती मागं बेडरूमवरती असंच झालं होतं तर त्यांनी मागच्या वेळेस खूप छान सर्विस दिली होती हा हा हो ना हो ना होय होय ते एक आहे आणि मग पूर्ण जे इ इंटर्नल जे आहे ना मेंटेनन्स आपलं ते पण राहिले आहे कारण आपला करार जो झाला होता सात वर्षाचा होता ते थोडंसं एक दोन ठिकाणी तुम्हाला म्हणजे जिथं जिथं पाणी आहे ना पाण्याची टाकी आहे त्याही ठिकाणी थोडंसं खालच्या बाजूला आमच्याकडं काय झालं आहे हा तिथं थोडंसं भिंतीमध्ये पाणी गेल्यामुळं तिथं थोडंसं म्हणजे प्लास्टर सोडली ती भिंंत तिथंही तुम्हाला जरा लक्ष देऊन जरा काळजीपूर्वक म्हणजे घरच्यासारखं आम्हाला जरा करून द्यावं लागेल

हो ना हो ना

नाही नाही चालेल चालेल चालेल ठीक आहे बरं आणखी एक तुम्हाला बोलायचं होतं आ आता ह हा जो आहे ना आपल्याकडं मागच्यावेळी जो होता ना मुलगा तो आपल्या कंपनीचा तो येईल का ओ एकदा हा हा

म्हणजे कसं आहे मागच्या वेळेस अच्छा हा हा बरं बरं बरं होय होय होय चालेल चालेल आणि थोडंसं दरवाजेपण खिडक्याचं पण काय झालं आहे अनेक ठिकाणी थोडंसं पापुदरा सोडलेलं आहे दरवाजानी खिडक्यानी त्याचही थोडंसं तुम्हाला बघायला लागेल

अच्छा त्याचा अंदाज काय खर्च येईल बघा मॅडम नेमकं म्हणजे एक अंदाज किती खर्च मला खर्चाचही जर तुम्ही बजेट सांगत रहा हा म्हणजे मेजरमेंट काढलं ना मॅडम काय होईल माहिती आहे का मला ही थोडंसं अंदाज येईल बजेटचा म्हणजे किती खर्च येईल काय नाही मेंटेनन्समध्ये किती मला खर्च येईल

चालेल चालेल चालेल होय होय तेवढंच फक्त आठवणीनं मला सांगा बजेटपण काढून द्या आणि कोटेशनपण तुमचं जे काय असेल तुमचं तेवढं का चालेल हा ओके चालेल मॅडम थँक्यू हा मी वाट बघतो बरं सकाळी लवकर या दहा वाजता ओके ओके थँक्यू थँक्यू